भारत हा एक मोठी लोकसंख्या असलेला देश आहे त्यामुळे त्याच्यासमोर आव्हानंही भरपूर आहेत त्यामुळे ते एक चिंतेचा विषय आहे आरोग्य आरोग्यामध्ये उदहारण घ्यायचे झालेच तर लहान मुलांमध्ये होणारा ॲनिमिया हा आजार हा आजार पोषक तत्त्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतो पोषक तत्त्वामध्ये क जीवनसत्व त्याच्या अभावामध्ये हा रोग होतो याची मुख्य लक्षणे ही मुलांची त्वचा पिवळी पडते त्यांना खूप थकवा येतो ते चिडचिड करतात यामध्ये रक्ताची कमतरता असते लाल रक्त पेशी तयार होणे कमी होते तसेच पांढऱ्या पेशी वाढतात तसे झाल्याने हा रोग होतो आणि लहान आहारात लोहाची कमतरता झाल्याने पण हा गंभीर आजार होऊ शकतो ज्या मुलांचा जन्म वेळेआधी होतो जसे नऊ महिन्याच्या आधी किंवा सात महिन्यात होतो त्या मुलांना हा जन्माच्या वेळीच कम किंवा ते जन्माच्या वेळीच कमजोर असतात त्यांना हा आजार दिसून येतो शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने किंवा मांसपेशींना ऑक्सिजन मिळत नाही किंवा त्यांच्या हृदयाची धड धडकन जे धकधक असते ती असामान्य होते त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो जसे डोळे पिवळे पडतात तळवे आणि हात थंडे थंडगार होतात शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यावरच ॲनिमिया हा आजार होतो जर आपण लोहयुक्त आहार घेतला नाही तर हा आजार होण्याची संभावना जास्त प्रमाणात असते लोहाची कमतरता ही पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असते त्यामुळे गरोदरपणात महिलांना हा याचा अधिकच धोका असतो त्यामुळे डॉक्टरांचा त्यांनी सल्ला घेणे आवश्यक आहे जसे डॉक्टर स्त्रियांना त्या लोहयुक्त गोळ्या देतात किंवा खाण्यामध्ये भरपूर लोहयुक्त खायला सांगतात जसे मेथी झाले किंवा आणखी काही खाण्यामध्ये पदार्थ असतात जर पदार्थामध्ये मुलांना जरी ॲनिमिया झालाच तर त्यांना बीट बीटचा रस किंवा नाही खात असल्यास सफरचंदाचा ज्यूस किंवा पालक टोमॅटो डाळिंब ही त्यांना रक्ताची जी झालेली कमी असते ती त्यामुळे भरून निघते ॲनिमा ॲनिमियाचा हा जो आह प्रकार आहे हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याच्यावर उपचार केला पाहिजे त्यातच ज्या स्त्रियांना मासिक पाळी जास्त होते त्यांनासुद्धा ह्याचा त्रास होतो ॲनिमियाचा त्रास होतो त्यांना त्यांच्या कमतरतेमध्ये जे संभव असते ज्या स्त्रिया जेणेकरून औषधी वेळेवर घेत नाही जसे लोहाचे जे पदार्थ असतात जे लोहयुक्त पदार्थ असतात ते खात नाही त्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणी तयार होतात जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये ह्या आजारी लोकांची काळजी घेणे खूप सोयीचे होते किंवा कोणाची आर्थिक परिस्थिती नसली तर त्यांना ते या आजारावर उपाय उपचार करू शकत नाही किंवा त्या ॲनिमिया ह्या याच्यावर मात करू शकत नाही अतिग्रामीण भागामध्ये जसे मेळघाट झाले किंवा आणखी कुठे जे ग्रामीण भागामध्ये येते दुर्लक्षित भाग असते त्या ठिकाणी आरोग्यसेवा सेवा पुरवण्यासाठी सोयीची सुविधा नसते किंवा शिक्षणाचा अभाव या कारणांमुळे ही हा ॲनिमिया ग्रस्तांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचू शकत नाही हा ॲनिमियाच काय तर आणखी खूप सारे असे रोग आहेत किंवा आरोग्यविषयक समस्या आहे त्याच्याविषयी चिंता निर्माण होऊ लागते